भरपूर प्रकारचे सण आहेत तसं होळी पोळा दसरा नवरात्र गणपती दिवाळी चौदा एप्रिल येतं ईद येतात ख्रिसमस तर असे भरपूर प्रकारचे सण आणि त्यामध्ये भरपूर सुट्ट्या असतात आणि प्रत्येक सणाचं वेगवेगळं निमित्त असतं तसं होळी म्हटलं तर होळीला लोक एकत्र येऊन होळी स सजवतात होळींची पूजा करतात त्याला लाकडं जमा करून ती जी होळी तयार करतो त्याला अग्नी देतात दुसऱ्या दिवशी रंगपंचमी खेळतात एकमेकांना कलर लावतात तर अशा प्रकारचा तो होळीचा सण होतो पोळ्याला बैलांची पूजा केल्या जातं पोळ्याच्या पहिले मातीचे छोटे छोटे बैल बनवून त्यांची पूजा केल्या जातं मग त्यांना आवतण दिल्या जातं मग मोठ्या बैलांचा पोळा राहतो त्यांचा पोळा भरतो त्यांची पूजा केल्या जाते मग त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी तान्हा पोळा लहान मुलांचा पोळा असतो जे छोटी छोटी बैलं घेऊन घरोघरी फिरतात त्यांची पूजा केल्या जाते तर असा एक पोळ्याचा सण असतो त्यानंतर दिव गनपती गणपतीमध्ये गणपती बसवतात त्यांचं नाचगाण्यात मोठ्ठे डी जे वाजतगाजत स्वागत करतात नवरात्रामध्ये पण सेम तसंच करतात नवरात्र हे नऊ दिवसाचा असतो आणि गणपती हे दहा दिवसाचं असते त्यानंतर दसरा दसऱ्याला पूर्ण दुर्गा देवी उठून जातात आणि दसऱ्याला रावण दहनाचा एक कार्यक्रम असतो ते रावण खूप मोठ्या प्रमाणात रावण उभा करतो आणि त्याला रावण झाला तसं राम सीता लक्ष्मण हनुमान असे कार्यक्रम करून तो बनवतात आणि मग रावणाचं दहन होतं रावणाचं दहन झाल्यानंतर प्रत्येक लोक आपापल्या एकमेकांच्या ओळखीच्या घरी सोनं म्हणून ते एक झाडाचं पान आहे ते वाटप करतात आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देतात तर या प्रकारे तो सण साजरा होतो त्यानंतर दिवाळी झालं दिवाळीला प्रत्येक घरोघरी सकाळी उठल्यानंतर दिवे लावतात घरी आजूबाजूला बाहेर रस्त्यावर अशी रोषणाई करतात दिव्यांची सजावट असते संध्याकाळी तसंच करतात काही ठिकाणी दिवाळीचे ते दोनचार दिवस उटणं लावतात अंगाला अंघोळ करायच्या पहिले तर मग ते उटणं लावल्यावर अंघोळ करतात त्याच्यानंतर दिवाळीच्या सणाला लक्ष्मीपूजनाची पूजा करतात लक्ष्मीपूजनला पैसे दागदागिन्यांची पूजा होते त्यानंतर फटाके फोडतात असा हा दोन तीन ते चार दिवसाचा सण चालत राहतो त्यानंतर ख्रिसमस झालं ख्रिसमस हा ख्रिच्चन लोकांचा सण असतो त्यामध्ये ख्रिच्चन लोकंसुद्धा नवीनवीन कपडे वगैरे शॉपिंग ह्या गोष्टी आणि त्यांचा सण तो साजरा करतात तर हा पारंपरिक सण जे लोकांचे आहे इथे ईद झालं बकरी ईद झालं मी ईद मिलाद झालं त्यासारखी ईद पण हे लोक करतात तिथं शीरकुर्मा करतात बकरी ईदला बकरीची बळी देऊन त्यांचं ते तो तो त्यांच्या समाजाप्रमाणे ते सण साजरा करतात तर असे एकमेकांना सणाच्या शुभेच्छा देतात आणि ह्या प्रकारचे सण साजरे करतात आणि स सर्वांना सुट्ट्या पण राहतात त्या दिवशी